हॅलो हं मी रोहित बोलतो आहे तर हे एअर इंडियाचा नंबर आहे का ते मला माझ्या पेटला डॉग आहे त्याला सोबत ट्रॅव्हल करू घालायचं होतं एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तर काही पॉब्लम नसेल तर सांगता येईल का त्याच्यासाठी काय काही हे लागतील उपलब्ध काय काय तिचे हे करायला लागलं प्रिकॉशन्स अनॲवेलेबल पण तिचे टिकीट्स ते सगळी मला माहिती भेटेल का